हां दादा कुठे आत तुम्ही मी बराच वेळ झालाव खालती येऊन थांबले तुमचा फोनही लागत नाही आहे हां हां हां आता कुठे आत तुम्ही मला सांगा बरं बरं बरं मग तुम्ही आता असं करा की थोडंसं अगदी दोन तीन मिनटांवर एक हां दोन तीन मिनटांवरच उजव्या हाताला बघितलं ना तर तुम्हाला तिथे एक प्रकाश लेदर वर्क म्हणून दुकान दिसेल छोटीशी टपरी आहे त्या गल्लीत आतमधे वळा नंतर थोडंसं पुढे यायचं आहे आणि लगेच उजव्या हाताला वळायचं आहे उजव्या हाताला वळल्यानंतर हां उजव्या हाताला उजव्या हाताला वळल्यानंतर लगेच एकदम सरळ या अगदी शेवटच्या टोकापर्यंत या तिथे एक देऊळ दिसेल तुम्हाला हां हां बरोबर बरोबर बरोबर या तसंच पुढे

दिसलं का तुम्हाला प्रका प्रकाश लेदर वर्क्स ठीक आहे आता तुम्ही तसंच लगेच उजव्या हात त्याला वळा हां आता सरळ येत राहा अगदी एक दोन मिनटाचंच अंतर आहे दादा लागलं का तुम्हाला करेक्ट त्याच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तिथे मी खाली उभी आहे ठीक आहे ठीक आहे ओके